फार पूर्वीपासून घराच्या अंगणात आणि उंबरठ्यापाशी शेणाच्या पाण्याचा सडा घातला जायचा आणि त्याला धार्मिक असं अधिष्ठान होतं पण खरं सांगायचं तर वि त्याच्यामागेही वैज्ञानिक कारण आहे घराची स्वच्छता हे तर आहेच परंतु घरात कोणत्याही प्रकारचे कीटक मुंग्या इतर जीवजंतू प्रवेश करू नयेत आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ नये ह्याच्यासाठी आपण म्हणजे शे शेणाच्या पाण्याचा सडा हा जंतुनाशक असल्या अस् असल्यामुळे त्याचा उपयोग त्याठिकाणी केला जातो त्याच्यावर रांगोळी काढली जाते म्हणजे त्यातून म् मुंगीसारखे बारीक जीवजंतू प्रवेश करत नाहीत